हॅलो हां सुपर मार्केटमधून बोलत आहे का हो का तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे हं का आणि साबण ते शाम्पू ते सगळ आहे का तुमच्याकडे डिस्काउंटमध्ये आहे की मोठे मोठे आहेत की किती रुपयचे हो का स्कीन केअरचे काय काय आहे आम्हाला सनस्क्रीम पाहिजे म्हणजे सनस्क्रीम कोणत्या कोणत्या ह्याचे आहेत हो का शाम्पू कोणत्या कोणत्या ह्याचे आहेत फ्लेवर्सचे हं ते आम्हाला ते आम्हाला सगळं पाहिजे ग्रोसरीच सॉरी आम् आम्ही घर घेतलं म्हणून आम्हाला ते सगळं पाहिजे डेटॉल साबण निरमा शाम्पू सगळं हां हं हं तर जास्त जर हां चांगलं स्कीन केअरचचं आहे ना हां तिथं आजून सगळं बिस्कीटे भेटेल हा ठीक ओके ओके ओके आणि तुमच्या इकडे सगळं अवेलेबल आहे का ओके तर जे घरातले सामान असेल ना ते नवीनच सुपर मार्केट निघलं का आता हां ह